हो मला नृत्य शिकवण्यासाठी खूप जास्त संधी मिळाली आहे मी जास्त करून संगीत कोरीओग्राफी करू केले आहेत आणि संगीत कोरीओग्राफी करत असताना त्या लोकांना जे नॉन डान्सर आहे याच्याआधी कधी डान्स केला नाही त्या लोकांना जसं लहान मुलं कसे असतात त्यांना आपण सांभाळून आणि एकएक स्टेप समजून सांगतो तशा परीत त्या लोकांना पण एकएक स्टेप समजून सांगावं लागतं पूर्ण साँग त शिकवावं लागतं ते साँग तीन तीन चार चार मिंटाचं पाच पाच मिंटाच राहतं असे संगीत कार्यक्रमाच्या डिपेंडवर असतं की कित्ती साँग्स शिकवायचे आहेत किती डान्स कोरीओग्राफी कंप्लीट करायचे आहे आणि फक्त एकच व्यक्ती नाही की त्यांना फक्त एक साँग शिकवलं की झालं जवळपास खूप सारे लोकं आहेत त्यांना डान्स शिकवावं लागते एकाच फॅमिलीमध्ये दोन दोन तीन तीन जण किंवा एकेक कप कपल किंवा ग्रुप डान्स तयार करून त्यांना शिकवावं लागतं